मी रोपे वाढवण्यासाठी काळ्या मातीचा उपयोग करते कारण काळी मातीस ही अशी आहे की त्यामध्ये कुठलंही झाड कुठलंही रोपटं किंवा शेती जरी केली तरी ते काळ्या मातीतस व्यवस्थित होते त्यामुळे काळी माती ही खूप चांगली आहे काळ्या मातीमध्येच आपण कोणतेही प्रकारची रोपं किंवा हिरवळ जगवू शकतो आणि मी झाडासाठी कुठलंही खत वापरत नाही म्हणजे कमी दर्जाचं खत वापरत नाही जे सेंद्रिय खत असते किंवा जे पालापाचोळ्यापासून बनलेलं जे खत राहते मी हेच खत माझ्या रोपांना टाकते आणि त्यामुळे त्यांना कीड वगैरे लागत नाही सेंद्रिय खत हे खूप छान आहे त्यामुळे झाडे वाढतात खूप चांगले आणि त्यांना कोणती कीड वगैरे लागत नाही ते खराब होत नाहीत अशा प्रकारे मी माझ्या रोपांची काळजी घेते